तर मी सह्सा बाहेरचंच खाणं पसंद करतो कारण हॉटेलमध्ये जर गेलो तर आपल्याकडे सगळ्यात फेमस वडापाव आणि भजीपाव आणि त्यात मी जास्त करून समोसा पण खातो कारण समोस्याची सवय मला ॲक्चुली पहिल्यापासून आए तर सामोसा मला आवडतो समोसा पाव आणि धाब्यावर गेलं तर मग ते कसं ते रोटी आणि जे काही फास्ट फूड जे ॲटम असतात ना तिथे ते तुमचं पनीर रोटी दाल फ्राय हे तडका दिलेलं हे ज्या गोष्टी मला खूप आवडतात कारण ह्याचं असं की चव चवीला चांगलं लागतात आणि धाब्यावरचं कसं फास्ट ते खाणं नेहमी चवी चवीला चांगलंच लागतं हॉटेलमध्ये वडापाव ते वडापाव खूप फेमस आहे आणि कसं इतर घरचं खाण्यापेक्षा मी हेच जास्त पसंत करतो आणि चवीने बघता आलं तर मी आवडीने खातो म्हणजे जे आवडीने खाणं आपलं चांगलं लागू पडतं त्यामुळं मी ते आवडीने खातो तर असं प्रकारे मी हे खाणं खातो